जीवनात सर्वात मोलाचे जे आहे ते आपले शरीर आहे शरीर जर चांगले तंदुरुस्त असेल तर सर्व काही व्यवस्थित होते किंवा शरीर जर तंदुरुस्त नसेल तर आपल्याला काही करता येत नाही त्याच्यानंतर मग पैसा आहे पैसा हा शरीर चांगले असले तरच कमवला जातो नाहीतर मग आपणच जर बीमार असेल तर पैसा तो पैसा कमवला जात नाही त्यामुळे सर्वात जास्त जे मला महत्त्वाचं आहे मोलाचं आहे ते माझे शरीरसृष्टी आहे शरीरसृष्टी जर चांगली आहे तर सर्वच काही चांगलं आहे असे मला वाटते